हॅलो मॅडम मी मोनाली कडोले कलोडे बोलत आहे तुमच्याइथे वर्धा जिल्ह्यामध्ये जे विश्वशांती स्तूप आहे त्याविषयी मला माहिती हवी होती तर तिथे फिरायला येण्याचा विचार आमचा चालू आहे तर तिथली जर डिटेल्स तुम्ही आम्हाला दिली तर आम्ही येऊ त्यासाठी खर्च किती लागेल फॅमिलीला राहण्यासाठी व्यवस्था आहे का दोन तीन हजार म्हणजे थोडं जास्त नाही झालं का काही कमी होऊ शकते का

तिथे जे फिरण्यासाठी गाडीची वगैरे तुमची व्यवस्था आहे का स्वतःची आमच्यासोबत तिथे ते दाखवण्यासाठी स्तूप फिरण्यासाठी तुमचे गाईड्स राहतील का हा बरं त्या स्तूपबरोबरच तिथे लहान मुलांसाठी काही गार्डनिंग आहे का ठीक आहे ना मॅडम आम्ही तुम्हाला येण्याची डेट वगैरे सांगतो तसा कॉल करू हो